हॅलो सर तुम्ही हल्दीराम रेस्टाॅरंटमधून बोलत आहात का सर मी मृणाली भैसारे बोलत आहे सर मी तुमच्या हॉटेलमधून शंभर लोकाच्या जेवणाची ऑर्डर दिली होती त्यामध्ये मला वरण भात पनीरची भाजी आणि पोळी मागिवली मागिवली आहे तर सर मला जेवणासोबत शंभर लोकांसाठी ताट आणि काटे चमचे वगैरे पाहिजे होते सर मला ताट आणि चमचे तुम्ही जेवण पाठवायच्या एक तास अगोदर पाठवा जेणेकरून मला ते चेक करता येईल की ते व्यवस्थित साफ केले आहे की नाही आणि सर तुम्ही ते माझ्याकडे स्वच्छ करून पाठवाल की मला स्वतः घरी ते स्वच्छ करावं लागणार पण सर तुम्ही ते स्वच्छ करूनच पाठवा जेणेकरून मला बाकी कामासाठी वेळ मिळेल ठीक आहे ना सर तुम्ही सात वाजता जेवण पाठवणार तर मला सहा वाजेपर्यंत ताट आणि चमचे वगैरे पाठवा धन्यवाद